हॅलो मी सुरेश बिजवे बोलतो एकता ट्रॅव्हल्स ना हा तर मलाकनी तुम्ही एक सांगा की मला आता रात्री इथून उशिरा जायचं आहे माझी गाडी आहे रात्री बारा साडेबाराच्या तेवढ्यातली तर मला गाडी पकडायला बस बस स्टॅन्डवर पोचवायचं आहे तर तुमच्याकडे रात्री किती उशिरापर्यंत ॲटो राहील किंवा तुमच्याकडे काही व्यवस्था आहे का तशी जवळपास चार प्रवासी आहे आणि समजा असं की लोहाऱ्यावरून आपल्याला बस स्टॅन्ड चौकात जायचं आहे तर आहे का तुमच्याकडे असेल ना तर चालेल मला मग ते मी फोन करतो तेव्हा तुम्ही पाठवून द्या कारण माझी बस आहे साडेबाराची ठीक आहे